भाषा आणि राज्याची अस्मिता यांचं एक अतूट नातं आहे मराठी भाषा ही प्रत्येक म्हणजे मरा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे आणि जेव्हा आपण आपल्या भाषेमध्ये बोलतो तेव्हा आपण आपले विचार खूप जास्त चांगल्या पद्धतीने दुसऱ्याला सांगू शकतो एखाद्याची अस्मिता जपताना स्वाभिमान जपताना त्या भाषेचं त्या भाषेचं पुढारलेपण किंवा ती भाषा बोलून दाखवणं हे खूप महत्वाचं असतं आज बऱ्याच मुलांना आपली भाषा नीट बोलता येत नाही मग मराठी असणं किंवा त्या राज्याचा नागरिक असणं किंवा त्या राज्याचा रहिवासी असणं ह्या हे दर्शवण्यासाठी त्या राज्याची महत्वाची भाषा त्या राज्याची स्वतःची भाषा बोलता येणं हे खूप जास्त महत्वाचं आहे जसं की गुजराती गुजरातमधील लोकांसाठी खूप महत्वाचे कोकणी ही गोवन लोकांसाठी खूप महत्वाचे तशी मराठी ही महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला आलीच पाहिजे त्याचा उच्चार हा तेवढाच स्पष्ट असला पाहिजे आणि त्याच्यातूनच त्या राज्याची प्रत्येक राज्याची अस्मिता राखली जाईल एवढं नक्की